आहे ना टी व्ही आणि फ्रीज दोन्ही अवेलेबल आहेत

हां हो पाठवू शकतो ना तुम्ही ऑनलाईन पण पेमेंट करू शकता स्टार्टिंग आहे टेन थाउजंडपासनं टेन थाउजंड टू वनपर्यंत आहेत हां कंपनीवाईज आणि त्यांच्या प्रमाणे आहेत हां करू शकता पण त्यासाठी तुम्हाला इथे यावे लागेल कारण तुमच्या डॉक्युमेंट्स तुमचे सिग्नेचर्स प्लस तुमचे फोटोज कॅप्चर करावे लागतात इथे त्यांच्या ॲप थ्रू सो तुम्हाला मग इथे या या या यावं लागेल सर इन्स्टॉलमेंटच्या वेळेस हां तुम्ही ज्या वेळी प्रोडक्ट पर्चेस करता त्या वेळी तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सर्विस या कंपनी थ्रूच प्रोव्हाइड केल्या जातात सो तुम्हाला कंपनी असेल त्यामध्ये फक्त आम्ही एक सेल करतो आमच्या थ्रू आणि काही क्वेरी झाल्या तर आम्हीही कंपनीशी कॉन्टॅक्ट करून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो आहे ना ते प्रोडक्ट पाहिजे एक वर्ष दोन वर्ष वॉरंटीज आहेत जर असेल तर इन्शुरन्स पण करू शकता इन्शुरन्स करून तो असेल हां हां इथलं लोकल असेल पुढे काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा पण तुमच्याकडे जो मॅकॅनिक व जो तिथे रिपेअर करण्यासाठी व्यक्ती येईल तो कंपनीतून पाठवला जाईल सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत असतो ना दुपारचा दुपारस फक्त नको एक चारपर्यंत असं नको त्यानंतर या हॉलिडे संडे आणि गोवर्मेंट चालेल चालेल थँक्यू